ट्यूबवेल कशी चालते हे सांगणं सोपं आहे तसं तर पृथ्वीच्या गर्भामध्ये साठलेला जो पाण्याचा साठा आहे तो साठा यंत्रणाद्वारे बाहेर काढला जातो उपसला जातो त्यापैकी एक विहीर एक माध्यम आहे ट्यूबवेल हे एक माध्यम आहे प खडकाळ जमिनीमध्ये पाण्यासाठी आसूसलेल्या जीवांना कुठेतरी जीवनत्व मिळावं या जलाचा आधार मिळावा जीवन मिळावं यासाठी हे एक नवीन तंत्र माणसानं शोधून काढलं आहे पुरातन काला काळामध्ये विहिरीचा च्या माध्यमातून पाणी मिळायचं आणि आजच्या आधुनिक काळात ट्यूबवेलमार्फत एक यंत्रणा राबवली जाते आणि जमिनीच्या गर्भामध्ये दडून रा पडलेलं पाणी उपसण्यात येतं एक तंत्रशुद्ध हे पद्धत आहे नवीन युगामध्ये यासाठी काही यंत्र पण आली आहेत पाण्याचा शोध घेण्यासाठी ती यंत्र वापरली जातात जमिनीच्या कुठल्या भागामध्ये पाणी आहे याचं एक ग मूल्यमापन करून पाणी शोधलं जातं ग पूर्वीच्या काळात किंवा आजही गावखेड्यामध्ये पारंपरिक पद्धतीने पाण्याचा शोध होतो नारळाचा वापर केला जातो हे आपण ऐकलेलं आहे पाहिलेलं पण आहे पण हे खरंच एक कमाल आहे की जमिनीच्या गर्भामध्ये आजही ताजं शुद्ध पाणी आपल्याला मिळतं